मला क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी आर्थिक स्थिरतेचा पुरावा म्हणून आयकर विवरणपत्र देणे आवश्यक आहे ते कोण देईल बरं काय म्हणाला ऑनलाइन पण करता येतं अच्छा अच्छा नाही नाही म्हणता का मग कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल तुमच्याकडे आहे का ओ नंबर नाही त तुमच्याकडे आहे का आयकरचा विभागाचा नंबर आहे का हां हां सांगा नं थोडं हां हां ओके मी फोन करते नमस्कार हां आयकर विभाग का हां मला ना एक क्रेडिट कार्डची आवश्यकता होती आणि क्रेडिट कार्डचा अर्ज करण्यासाठी आर्थिक स्थिरतेचा पुरावा म्हणून आयकर विवरणपत्र हवं होतं काय म्हणालात बर मग कार्यालयातच येऊन तो अर्ज करावा लागेल का बर बर आपली सुट्टी कधी असते म्हणाला हां उद्या दुसरा शनिवार आहे का त्यामुळे आता दोन दिव ओके दोन दिवस काम होणार नाही बर बर सोमवारी येऊ शकते का मी बर बर कार्यक्रम आहे का बर बर बर बर बर बर मंगळवारी येऊ शकते हं तुमची जेवणाची सुट्टी कधी असते ती सोडून मी येईन काय म्हणालात येताना आणू इनकम टॅक्सची फाईल बर बर तीन तीन वर्षांचा तुम्हाला लागेल हां ठीक आहे मग त्यासाठी काय अर्ज करावा लागेल का हां तो कसा करायचा मला जर बर बर सांगा की म्हणजे मी लिहून आणीन तो येताना हां माननीय शाखाधिकारी आयकर विभाग कोल्हापूर हां संदर्भ काय लिहू म्हणालात क्रेडिट कार्ड हवं आहे व त्यासाठी आर्थिक स्थिरतेचा पुरावा म्हणून किंवा आयकर विवरण चालेल ना आयकर विवरणपत्र मिळणेबाबत ओके एवढं लिहिलं तरी चालेल मी चालेल चालेल हं मी लिहून आणीन तसं अर्ज आणि त्यासोबत हो नक्की नक्की येईन तुमचा जरा पत्ता मला सांगू शकाल का नाही मी कधी आले नाही आहे तिकडे म्हणून विचारलं

बर बर ज जवळची खूण ओके ओके हां लक्षात आली म्हणजे हां शाहू मैदानपासून मला बसेस मिळू शकतात चालेल चालेल चालेल मी येईन आपलं नाव काय म्हणालात सर बर बर हां एक वाजता का बर बर चालेल मी एक वाजता येईन भेटायला तुम्हाला आणि येताना तुम्ही सांगितल्याप्रमाणं ते घेऊन येईन हो हो साधारण किती दिवस लागतील दोनतीन दिवस चालेल म्हणजे मला क्रेडिटसाठी कार्डसाठी अर्ज करता येईल हां हां हां हां क्रेडिट कार्डसाठीच हो हो नक्की नक्की हो हो धन्यवाद